राज्यात वंचित आणि उपेक्षित समुदायांसाटी उच्चशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जातात शासन आणि खाजगी संस्थामार्फत शिष्यवृत्त्या मार्गदर्शन शिबिरे आणि मोफत शिक्षण योजनांचा लाभ दिला जातो मराठवाडा आणि इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात काही स्वयंसेवी संस्था मुलांच्या विकासासाठी मोफत कोचिंग आणि करियर मार्गदर्शन देतात स्थानिक पातळीवर नागरिकांचा सहभागही वाढत आहे जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाची संंधी मिळू शकेल आणि ते उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनतील